हॅलो हां सर मी तुमची कॅब बुक केली आहे चार वाजता मला दहा मिनटं दाखवत होते पण आता अर्धा तास होत आला आहे म्हणजे साडेचार होत आले आहेत तरी पण अजून तुमची कॅब आलेली नाही आहे तर मला मी त्याच्यासाठीच कॉल केला एवढा वेळ का होतो आहे म्हणजे का लेट होतो आहे सर हो मी लोकेशन ट्रेस करत होते सो त्याच्यात दहा मिनटं असं दाखवत होते तरी पण अजून कॅब आलेली नाही आहे हो मी इथे साने चौकातच आहे उभी हो काही प्रॉब्लेम झाला आहे का सर कारण की मला लेट होतो आहे मला मी कारण मी म्हणून मग मी चार वाजता बुक केली आहे मला पाचपर्यंत पोचायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही प्लीज लवकर या हो आत्ता एक्झॅक्टली कुठे आहात तुम्ही अजून किती वेळ लागेल अजून पाच मिनटं सर प्लीज लवकर या कारण ऑलरेडी अर्धा तास लेट झालात तुम्ही हो मी इथेच आहे साने चौकात थांबले आहे ओके ओके सर प्लीज हो मी फक्त पाच मिनटं वाट बघते इथे ओके थँक्यू